महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे आर्थिक उलाढाली उद्योग मोठ्या प्रमाणात आहे साहजिकच रोजगाराच्या संधी आहेत त्यामुळे अन्य राज्यातून काम कामगार रोजगार शोधत इथे येतात कोणत्याही मालक वर्गाला मग ते मालक महाराष्ट्रातील असले तरी त्यांना बाहेरून आलेल्या लोकांना कामावर ठेवणे सोपे वाटते ते मालकांच्या ताब्यात राहतात परराज्यातून आल्यामुळे असुरक्षित असतात कमी वेतनावर काम करायला तयार असतात त्यामुळे कंत्राटदार लॉबी कामगारांना नेहमी फिरवत ठेवते जसे इथे अन्य राज्यातून येतात तसेच महाराष्ट्रातील कामगार बाहेर नेले जातात त्यांची बाहेर तीच स्थिती असते कोणते कामगार कोणते काम करतात ह्याची पण एक घडी बसलेली आहे ती अनेक वर्ष चालू आहे त्याला सामाजिक सांस्कृतिक प्रादेशिक पदर आहे बहुसंख्य कामगार स्वतःच्या मर्जीने नाही तर कंत्राटदाराच्या मर्जीनुसार त्यांच्या दबावाखाली असतात त्यातही एक सुप्त वेठबिगारी अनेकदा असते ह्या कंत्राटदार वर्गाचे राजकीय पक्ष व नेत्यांशी साटेलोटे असते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील कामगार कुठे कमी पडतात यात शोधण्यापेक्षा कंत्राटदार लॉबीवर कोणते अंकुश ठेवता येतील सर्वच भागात रोजगार निर्मिती वाढवता कशी येईल कामगारांना संरक्षण कसे देता येईल त्यासाठी कामगार कायदे मजबूत कसे करता येतील यात शोधले पाहिजे तसेच उच्च शिक्षणानिमित्त या भागातील तरुण बाहेरगावी जातात आणि तेथेच आपले शिक्षण पूर्ण करून एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादी चांगली नोकरी आपल्या शिक्षणाच्या जीवावर बळकावतात आणि मग तिथेच राहतात तसेच पुढील शिक्षण पुढील उच्च शिक्षण घेऊन ते भारताबाहेर जातात आणि तिथे एखादी उच्च दर्जाची नोकरी करतात आणि चांगला पगार चांगलं राहणीमान चांगलं आयुष्य मिळत असल्यामुळे परत ते गावाकडे परतून येत नाहीत मोठ्या शहरांमध्ये जाणारा लोकांचा आकडा सरासरी एक हजारामागे सहाशे तीस असा आहे कधी कधी खूप शिकलेल्या माणसांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळते सरकारी नोकरी मिळते तसेच कमी शिकलेल्या माणसांना जर रोजगाराची संधी गावामध्ये कमी असेल तर त्यांना मिळेल ते काम हॉटेलमध्ये वेटरचं काम एखाद्या कंत्राटदाराकडे बांधकामाचं काम अशा प्रकारचं काम करावं लागतं त्यामुळे त्यांना त्यांच्या दबावाखाली राहून काम करायला लागतं हे लोक गावाकडे एखादा सण उत्सव असेल तर येतात किंवा कधीकधी एखादं धार्मिक सण धार्मिक कार्यक्रम असेल किंवा एखादी दुःखाची घटना असेल तर गावाकडे येतात पण जर त्यांची आर्थिक घडी शहरामध्ये व्यवस्थित बसली असेल तर ते कायमस्वरूपी गावाकडे येत नाहीत गावी त्यांचे आई वडील किंवा वडीलधारी माणसं असतात त्यांना पैसे पाठवून वगैरे त्यांची सोय केली जाते आणि जे भारताबाहेर असतात त्यांचा विजा असतो ते तीन वर्षातून एकदा दोनदा येतात त्यामुळे गावाकडे परतून येणाऱ्याची संख्या खूप कमी आहे अशा प्रकारे कामासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी जे लोक बाहेर जातात ते गावाकडे काही कारण असेल तरच येतात नाहीतर असं येत नाहीत